इतर कुठल्याही गावांमध्ये किंवा देशांमध्ये जर गेला तर त्याला बोलायला किंवा वाचायला ही भाषा जड जात नाही आणि कोणत्याही लोकांशी संवाद साधताना तो इझिली मंजे सहजपणे बोलू शकतो त्यामध्ये मराठी भाषेचे इतके वांगप्रचार निघालेले आहे म्हणजे स्टँडर लेव्हलची भाषा खालच्या प्रकारची भाषापण ह्या सगळ्या भाषा आपल्या मराठी भाषेमध्येच गणल्या जातात यामध्ये बाहेरून जर कोणी बाहेर देशातला जर कोणी व्यक्ती आला आणि त्याच्यामध्ये जर समजा आपल्या मराठी भाषेतून जर बोलला तर तो ही भाषा समजू शकतो कारण त्याला लिहण्या लिहिण्याच्या माध्यमातूनसुद्धा आणि वाचण्याच्या माध्यमातूनसुद्धा ही भाषा तो समजू शकतो त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला जे मराठी भाषेचा प्रत्येक देशांमध्ये गावामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात उल्लेख होत आहे